हॅलो अरे परवा तुम्ही ती गाडी घेऊन गेला होतात ना भीमाशंकरला तर ड्रायव्हर कसा होता रे चांगला होता का बर बर बर नाही म्हणजे काय आहे मला अरे माझ्या आईला घेऊन जायचं आहे आईचं वय पण तुला माहिती आहे जास्ती आहे ना त्यामुळे व्यवस्थित गाडी चालवणारा पाहिजे ना म्हणून विचारलं बाकी काही नाही आणि जर का तुमची म्हणजे तुम तुला विचारावं म्हटलं तुम्ही आता जाऊनच आलेले आहात तर त्याप्रमाणे कळतं ना रे नाहीतर मग काय आहे आपण एकदा अचानकच गेलो की मग नंतर काहीच करता येत नाही बरं बाकी पार्किंग बिरकिंगची व्यवस्था त्यांनी बरोबर केली ना ड्रायवरनी अच्छा आणि काय स्वच्छ वगैरे आहे ना किंवा ते काही खात बीत बसत नाही ना तोंडात गुटखा बेटखा किंवा असलं काही नाही ना म्हणजे असेल तर सांग म्हणून तुला फोन केला आहे की मला कळायला पाहिजे उगाच असं नको व्हायला मागून वादावादी नको आपली म्हणून बर लायसन्स पाहिलं का रे ठीक आहे ठीक आहे आणि देतो आहे ना व्यवस्थित किलोमीटर किती झाले दाखवतो आहे ना म्हणजे तो काही मुद्दा नाही उगाच पैसे देताना गडबड नको ना आपल्याला व्यवस्थित जितके झालं आहे तितके पैसे द्यावे मोकळं व्हावं त्याच्यासाठी विचारलं बाकी काही नाही नाही आणि अरे काय आहे आत्ता जर मी आता तर जवळ जायचं आहे मला पण जर समजा चांगलाच वाटला तर मग मला उद्या परवा मुंबईलाही जायचं आहे ना मग चांगला वाटलं तर त्यालाच घेऊन जाता येईल मला मुंबईला म्हणून पण विचारतो आहे बरं बरं बरं बरं बरं नाही नाही मुंबई मुंबई नक्कीच जाऊ आणि आजचं कसं होतं आहे ते ठरवू त्याच्यावर तू सांगशील त्याच्यावर आहे सगळं ठीक आहे धन्यवाद धन्यवाद